बुलढाणा जिल्हा ऐतिहासिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे राजमाता जिजाऊंचं माहेर सिंदखेड राजा हे पण याच बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्व मनुष्यमात्र अतिशय गुण्या गोविंदाने राहतात तेथील घराची रचना जीवन जगण्याची पद्धती सहकार्याची भावना आ हे सर्व गोष्टी तेथील सामाजिक सुरक्षितता जपतात आणि सामाजिक एकोपाता एकोपा टिकून ठेवतात